हॅलो नमस्कार सर मी माझा ऑनलाईन रिचार्ज केलेला आहे माझ्या फोनवरती तर मला रिचार्ज कन्फर्म झाला की नाही ते समजा माहीत करून घ्यायचे होते तर तुम्ही मला सांगू शकता का माझा जे ऑनलाईन रिचार्ज केलेला आहे तर ते यशस्वीरीत्या व्यवहार झाला की नाही ते ठीक आहे सर मी तुम्हाला शेवटचे माझे मोबाईल चे चार अंक सांगतो सात शून्य तीन एक हा सर तीन हे माझे चार शेवटचे मोबाईलचे आकडे आहेत कृपया मला ऑनलाईन रिचार्ज झाला की नाही ते एकदा कळवा